कृषी क्षेत्रात समावेश किंवा विविधतेला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट असणारे राज्यातील प्रमुख उपक्रम किंवा धोरणे ही पुढीलप्रमाणे असू शकतात त्यामध्ये सकारात्मक उपक्रमांमध्ये लँड रिफॉर्म याचे यांसारखेच तसेच क्रेडीट किंवा शिक्षण यांचा सामावेश होतो यामुळे क्षेत्रातील विविधतेला प्रोत्साहन भेटते हे राज्यातील प्रमुख उपकरण किंवा उपक्रम किंवा धोरणे आहेत असे मला वाटते